हॅलो नमस्कार हां हां राजेश अन्ना बोला हां हो सर मिळेल की किती दिवसांसाठी पाहिजे वन डेसाठी वन डे रिटर्न आहे ठीक आहे ठीक आहे एका दिवसात माघारी परतणार हां हां फॅमिली तरी हां कुठे जाणार आहे तरी हां गुढे पाचगणी आणि तुम्हाला कुठून घ्यायचं सांगली सिटीमधून ठीक आहे सर हां सत्तर किलोमीटर होत आहे सत्तर किलोमीटरला हां चार्जेस आहे ते प्रति किलोमीटर एकवीस रुपये प्रति किलोमीटर पडेल नाही सर तुम्हाला व्यवस्थितच भाडं सांगितलं आहे हां सर आम्हाला ती कसं ड्रा नाही सर एकवीस रुपयेच सगळी सर्वकडे सग सगळ्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे एकवीस रुपयेच ठीक आहे सर फक्त खरं संध्याकाळी तुम्हाला अकराच्या आधी या पो या ठिकाणी यायला लागेल हां हां हां सर फक्त कसं एका दि एका दिवसात जाऊन येऊ शकतो सर त्याचा त्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण तिथे गेल्यानंतर इकडे तिकडं वेळ जातो ना पण फक्त व्यवस्थित वेळेत माघारी यायला पाहिजे हां तर वीस रु हां वीस रुपये किलोमीटरनं देऊन टाकतो मी तुम्हाला काही प्र काहीच अडचण नाही हां ॲडव्हान्स एक हजार एक हजार करा आणि कोणत्या दिवशी जाणार आहे ते सा सांगा पुढच्या आठवड्यात रविवारी हां हां हां हां हां ठीक आहे ठीक आहे हां सर एकवीस रुपये प्रति किलोमीटर पडेल तुम्हाला आणि सकाळी किती वाजता यावं तिथे हां हां ठीक आहे ठीक आहे साडेसातला आमची गाडी न्यायला तुम्हा तुम्हाला नेण्यासाठी आणि सगळं सर्व ठिकाणं तेथील व्यवस्थित दाखवून देईल आणि तुम्हाला गाईड पण करतील माहिती पण देतील आणि तिथले एक दो एक दोन जवळचे गाव आहे तिथे पण फिरवून आणतील तुम्हाला हां हो हो तुम्हाला एकदम मस्तच मस्त तुमचे छानसे असे एक ट्रिप होऊन जाईल हां अडवांस हा सर तुम्हाला बँक डिटेल्स व्हॉटसअपला शेअर करतो त्यावर तुम्ही सेंड करू शकता हां सर एक हजार रुपये पाठवून द्या हां ठीक आहे ठीक आहे काय प्रॉ कायच अडचण नाही ओके धन्यवाद